उबेरमधे कॉल लागला आहे ना ओके मी गुगलवरून तुमचा नंबर घेतला सो हा ओके तुम्ही हां हां हां मला ॲक्चुली लेडी ड्रायव्हरच कोणीतरी पाहिजे होतं म्हणूनच हां तर आहे असं की मला म्हणजेच सत्तावीस तारखेला हां सत्तावीस तारखेला हो हो सत्तावीस तारखेला सत्तावीस मेला मला चर्चगेटला एस एन डी टी कॅम्पसला जायचं आहे युनिवर्सिटीला जायचं आहे पण मी इथे नवीन असल्यामुळे मला काही म्हणजे ट्रेनने वगैरे कसं जातात लोकल ट्रेनचं इतकं काही माहिती नाही कसा प्रवास करावा वगैरे सो माहिती नाही त्यामुळे मला हां तं ते बरं पडेल म्हणून मी उबेडचा हा ऑप्शन मला सुचला सो साधारण म्हणजे मला तुम्ही पिकअप नऊ वाजे नऊ वाजता तुम्हाला पिकअप करायचं आहे मला आणि हां आणि हो हो हो चालेल तर नऊ वाजता तुम्हाला पोहोचायचं आहे आणि ॲड्रेस तर आहे की कांदिवलीला मी राहते हां कांदिवलीला चारकोपला मी राहते आनि हां तुम्ही हां हां तसं मी तुम्हाला ॲड्रेस व्हॉट्सअप करतेच नंबर आता आहे माझ्याकडे हां म्हणजे तुम्हाला एक साधारण कल्पना येईल हां तर तरी किती वेळ लागतो आपल्याला साधारण म्हणजे कांदिवली टू एस एन डी टी कॅम्पसला जायला युनिवर्सिटीला ओके ओके ओके चालेल तर हां सत्तावीस तारखेला मग तुम्ही सकाळी नऊ वाजता कांदीवलीला इथे हां या नऊ वाजता पिकअप वेळ ती आहे सो तुम्ही या हं चालेल चालेल ओके बाय थँक यू